हॅलो नमस्कार मी नमस्कार मी साक्षी टूरिझम तुम्ही बात बोलत आहांत का मला ना इकडे मी नवीन आहे तर मी असं ऐकून होते की मी बघितलेलंही की व आपण इंटरनेटवरती मी बघितलेलं की टिटवाळा मंदिर गणपतीचं मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध आहे आणि नावाजलेलं आहे तर अजून तिकडे काय काय बघण्यासारखं आहे म्हणजे टिटवाळा साईडला

हवा वातावरण चांगलं आहे अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा हो मला आवडतं पुस्तकं वाचायला आवडतात मला हो अच्छा वॉव अच्छा अच्छा हो हो हो मी मी आता ना ॲक्चुअली मी बँगलोरला राहते म्हणजे मी आता तिथेच आहे बँगलोरमध्येच आहे मी तिथून बोलत आहे तर मला तिकडे त्या साईडला ग टिटवाळा मंदिरचं खूप माझे रिलेटिव्हज् नातेवाईकांमध्ये पण बोलत होते तर मी म्हटले की बघूयात मी ते आता तर सुट्टीचे दिवस चालू आहेत ना हो तर तेच मी म्हटलं बोलूया तर तुमचा मला नंबर तुमचा टूरिझमचं तुम्ही करता तो ते मला तुमचा नंबर मिळाला हो हो गूगलवरून आणि तुम्हाला छान पैकी रेट पण आहे तिकडे तर म्हटलं आपण तुम्हाला तुमच्याशीच आपण संपर्क करू

हो हो हो ठीक आहे अच्छा हां ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हां तेच मला गणपती मंदिर सकाळचंच मी जास्त मला आवडेल दर्शन घ्यायला कारण की गणपती बाप्पाचं सकाळचं असं दर्शन झालं की कसं बरं वाटतं मनाला मनाला भावतं ते असं ओह अच्छा आरती पण असते का सकाळची अच्छा अच्छा पहाटे पहाटे का अच्छा अच्छा अच्छा अच्छा

हां ह्या नंबरवरती मला डिटेल्स पाठवा ठीक आहे ठीक आहे चालेल धन्यवाद धन्यवाद हो हो